आम्ही जेव्हा समजा शाळेत होतो तर तेव्हा आम्ही सकाळी आमची शाळा समजा सात वाजतापासून बारा वाजेपर्यंत राहायची मग आम्ही बारा वाजतानंतर घरी आलो का जेवण वगैरे करायचं आणि एक वाजता समजा पोहायला जायचो एक वाजता पोहायला गेलो का दोन वाजेपर्यंत मग काय आपल्या मतानं दोन कधी तीन वाजेपर्यंत पण पोहायचो आणि नंतर मग घरी यायचो मग जेव्हा आम्ही आठव्या वर्गात गेलो तर आठव्या वर्गापासून मग आमची शाळा समजा संध्याकाळ दुपारी दुपारी म्हणजे समजा बारा वाजतापासून चालू झाली बारा वाजतापासून पाच वाजेपर्यंत मग तेव्हा काय करायचो आम्ही का तेव्हा समजा आम्ही सकाळी जायचो पोहायला आठ नऊ वाजता मग एक घंटाभर दोन घंटेभर आम्हाला वाटलं तेवढा वेळ आम्ही नदीवर पोहायला जायचो मग काय तर आम्ही शाळेतून जेव्हा किंवा शनिवारी जेव्हा आम्ही शाळेतून घरी यायचो मग तेव्हा दुपारी पण जायचो परत पोहायचा आम्हाला लई आवड होती आणि अभ्यास वगैरे जरा मग संध्याकाळी करायचा सकाळी पोहायला जायचं असा आम्ही त्याचा म्हणजे टाइमटेबल बनवत होतो आधी तो आम्ही दररोज एक तास दोन तास पण पोहत होतो आता कसं आहे आता काही एवढा जास्त वेळ तर नाही आता एखाद्या दिवसी अर्धा एक तास एखाद्या दिवशी आम्ही आजही पोहा आताही पोहायला जातो